हा बोलना अच्छा हो दरवर्षीप्रमाणेच करूया सगळं मूर्तीवगैरे दहा पंधरा दिवस आधी तर जाऊन बुक करू हो चालेल लेपटॉप काकांना मूर्ती बघूया ना मीटिंग घेऊया आधी गणपतीची बॉडी पूर्ण डिसाईड करायला लाग हो चालेल हो चालेल जे कोणी ते करण्यात इंटरेस्टेड आहेत त्यांचं घेऊया आपण मतलब ती कोणी आणायची डिसाईड करूया कोणाला हो हो चालेल शहीद जवानांची टीम वगैरे आपण ठेऊ शकतो प्रसाद ज्यांचे आरती असेल ते ठरवतील ना आपण काय ठरवण्यापेक्षा ज्यांच्या आरती आहे ते ठरवतील हा हे पण चालेल ठीक मग आता आपण बाकीची सगळी प्लॅनिंग करून घेऊ प्रसाादाची प्लॅनिंग नंतर केली तरी चालेल ज स्टेज डेकोरेशन वगैरे हो त्याच दिवशी ठेवूया येस येस चालेल छान करतात काका हो चालेल बाकी सगळं दरवर्षीप्रमाणेच करूया हो चालेल